हो आहे सुनीता

भेटून जाईन हो आहे हं भेटून जाते ना पण महाग पडेल थोडंसं फुलं दोनशे म्हणजे हार जर घेतला तर दोनशे रुपये आणि गजरा पन्नास रुपयाला येऊन जाईल नाही ते नवरात्रीमुळे तुम्हाला त्या नऊ कलर्सचं पाहिजे ना म्हणून ते महागच असते नाही कमी नाही होत त्यामध्ये फुलं महाग झाले आहे ना दहा रुपये कमी करून देणार ना मग आता कमी नाही होणार आहे पण नाही दहा रुपयेच कमी होणार आहे ना ते करणार नव्हती पण मग पुरत नाही ना आम्हाला ते हो बरं ठीक आहे मग हो ठीक आहे